हो आमच्या परिसरामध्ये शकण्यासाठी सी टी स्कॅनसाठी तसेच एमआरआयसाठी प्रगत साधनं उपलब्ध आहेत की ज्या आत्ता आत आजकालच्या काळामध्ये ज्या मशनरी वापरल्या जात एक्सरेसाठी की जेणेकरून तुम्ही एक्सरे आत्ता काढलात तर विदिन अ फाय टू टेन मिनिट्समध्ये तुम्हाला तो एक्सरे अवेलेबल तिकडे लगेच होईल की जेणेकरून तुम्हाला नेमकी दुखापत कुठे झाली आहे ती कळू शकते त्यासाठी क्ष किरणाची व्यवस्था आहे तसेच सी टी स्कॅन एम आर आय ह्याच्यासुद्धा प्रगत मशनी मशीन्स ज्या आहेत त्यासुद्धा अवेलेबल आहेत की जेणेकरून आपल्याला होणारा मा शारीरिक त्रास नेमका कुठे आणि कशा पद्धतीने होतो आहे तो ह्या मशनी मशनींद्वारा कळतो तसेच अ आमच्या परिसरामध्ये रक्तासाठी किंवा आपल्या रक्ताच्या किंवा आपल्या युरिनच्या टेस्टसाठीसुद्धा सोई उपलब्ध आहेत की जेणेकरून आपल्याला एखाद्या वेळेस आपण आजारी पडलो की त्याच्या आपल्या आजारा च्या दरम्यान आपलं जे डॉक्टर आपल्याला युरिन किंवा ब्लड टेस्ट करायला सांगतात तर त्या गोष्टी हो आहेत अवेलेबल आहेत की जेणेकरून आपल्याला आपल्या आजारावरचं जे ॲक्चुअल मेन कारण जे आहे ते आपल्या निदर्शनास लगेच येऊन त्याच्यावर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट उपचार जे आहेत ते करता यावे त्यासाठी हे आमच्या इथे सहकारी दवाखाने आहेत की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या सोई सुविधा उपलब्ध आहेत